युवकांमध्ये बेरो रोजगारीचा प्रमाण खूप वाढत आहे कारण ते शिकलेले आहेत पण त्यांच्या गुणाप्रमाणे त्यांच्या नोकरीप्रमाणे डिग्रीप्रमाणे त्यांना काम मिळत नाही प कमी पैशावर त्यांना समाधान मानावे लागतय हे नको व्हायला कारण शासनाने त्यांच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे काही कहिक कंपन्या निर्माण केल्या पाहिजे त्यांना चांगले काम दिलं पाहिजे आणि त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं आणि कंपन्या नवीन नवीन काढून त्यांच्या त्यांचा जो गुण आहेत त्यांच्यासाठी त्यांना त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांना काम करायला चांगलं काम करायला प्रवृत्त केलं पाहिजे